आमच्याकडं पारंपरिक सण म सगळ्यात मोठा म्हणजे नवरात्र देवीचं मानलं जातं आणि ते नवरात्र नऊ दिवसाचं असतं त्याच्यात पहिल्यांदा देवी काय करते पाच दिवस तुळजापूर मा तुळजापूरचे तुळजा भवानी माता आहे ना पहिल्यांदा पाच दिवस झोपते आराम करते कारण तिला तिच्या दर्शनाला दहा लाखापेक्षाही जास्त भक्त येतात ते तिला तिला पूर्ण त्या भक्ताचं संरक्षण करावं लागतं खूप गर्दी असते आणि लोक चालत येतात कुठून तर त्याच्यातच त्याच्या ते लांब कर्नाटकातून इकडून म्हणजे पूर्ण मराठातून महाराष्ट्रातून तिकडून लोक येतात कर्नाटकातून तामिळमधून तिकडून आणि मग तिला त्याच भक्तांची सेवा करावं लागते तिला जा जागृत राहावं लागतं त्याच्यामुळं ती पहिल्यांदा पाच दिवस झोपते मग पहिली माळ ज्या दिवशी पहिली माळ आहे आमोश्येची तिची हे नवरात्र कधी असतंय तर हे आश्विनी आश्विन महिन्यात असतं आमोशेपासून सुरू होतं आश्विन महिन्यातल्या तर त्या पहिल्या आमोशेला ती आप पहिली माळ असती तर त्या दिवशी काय असतं देवी उठते आणि तिला उठवून त्या घटक असतात घटक म्हणजे काय असतंय की त्या दिवशी खाली पत्राळा असती पत्राळीवर धान्य घातलेलं असतंय त्याच्यामध्ये एक सुगडं ठेवलेलं असतंय म्हणजे मडकं सॉरी सुगडं म्हणजे मातीचं एक असते सुगडं त्याला सुगडं म्हणायचं त्याला सुगडं म्हणायचं त्याच्यात माती घालून पाणी घालून ठेवतात आणि खाली माती असते आणि कडेनं सप्तधान्य टाकतात सगळं म्हणजे गहू ज्वारी उडीद मूग हे असे सप्तधान्य टाकतात आणि मग ते आणि दिवा लावून ठेवलेला असतो तो दिवा नऊ दिवस ठेवतात आणि दररोज एक माळ घालतात माळ म्हणजे काय असते की एके दिवशी पानाची माळ एके दिवशी फुलाची माळ अशी दररोजच्या माळ घालतात आणि नंतर मग ते ते दिवा का ठेवायचा त्याच्या मागे एक सायन्स आहे की त्या दिवशी जे धान्य घातलं आपण ते धान्य कोणत्या दिशेला कोणतं धान्य पिकत आहे हे माहिती होण्यासाठी आणि ते दिव्याच्या उष्णतेने ते धान्य पिकलं जातं त्याचं ही महत्त्व आहे आणि लोक खूप लांबून चालत येतात आणि ही फार मोठा सण आहे देवीचा नवरात्र सण आहे आणि भक्तजन सगळेजण त्या दिवशी कुठले कुठूनही अ ऑल महाराष्ट्र काय ऑल भारताच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात हा फार मोठा कार्यक्रम आहे देवीचा